अमरावती जिल्ह्यात अशी काही ठिकाणं आहेत की तिथं आपण जाऊ शकतो आपला वेळ घालवण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराजांचे किल्ले पण आहेत तिथं तिथल्या किल्ल्यांबद्दल आपल्याला आपण जर तिथं गेलो तर आपल्याला माहितीही होईल आणि आपल्यासाठी म्हणजे कोणतेही प्रश्न आले समजा तर अमरावती जिल्ह्यामध्ये या किल्ल्याचं नाव काय तर ह्या किल्ल्यांमध्ये काय आहे तर असं आपण त्यामध्ये सांगू शकतो जर आपण ते किल्ले पाह्यले तर आणि न किल्ले पाहण्यासाठी म मला असं वाटते बहुतेक परवानगी घ्यावी लागते आणि अंबादेवी म्हणजे जसे फिरायचे सं ठिकाण असले त्यांच्यासाठी म्हणजे परवानगी घ्या घ्यावी नाही लागत तर तिथं म्हणजे आपल्याला म्हणजे पैसे भरून जावे लागतात म्हणजे बघण्यासाठी त तर आपण ते म्हणजे आनंद घेऊ शकतो तसं म्हणजे आता अंबादेवी आहे तर तिथं आपल्याला पैसे भरावे नाही लागत तिथं आपण आपला वेळ घालवू शकतो तिथं जाण्यासाठी आपल्याला कोणाची परवानगीही नाही घ्यावी लागत म्हणजे आपल्याला आता सुट्टी आहे तर आपण म्हणजे आप म्हणजे फ्री टाइम आहे आपल्याला तर आपण जाऊ शकतो बा तिथं बसू शकतो वेळ घालवू शकतो आपण मस्त मस्ती मजा करू शकतो असं ठिकाण आहे ते अंबादेवी अमरावतीचं